मला सायकल घ्यायची होती माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तुमच्याकडे कोणत्या कोणत्या सायकली आहेत बारा वर्षाचा आहे माझा मुलगा ओके कोणत्या कोणत्या आहेत मला गेअरचीच सायकल पाहिजे होती

ओके आणि समजा जर मला नॉ नॉन गेअर घ्यायची असेल तर किती कितीपर्यंत भेटेल आणि त्या मोठ्या टायरवाल्या भेटतील का आपल्याला त्याच्या याच्या म्हणजे मोठे टायर असतात त्यांना ग्रीप चांगली असते ती ते टायर भेटतील का आपल्याला माझा बजेटचा इश्यू नाही आहे पण मला सायकल चांगली पाहिजे

तरी पण ब मला कोटे कोटेशन पाहिजे होतं

प्रोटेक्शन पाहिजे माझ्या मुलासाठी म्हणजे सायकल चालवताना कम्फर्टेबल एकदम म्हणजे त्याला चालवताना सॅटिस्फाय झाला पाहिजे म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे अच्छा आणि हर्कुलस सायकलचं नाव आहेत आहे का म्हणजे तुमच्या शॉपमध्ये त्याबद्दल माहिती सांगा ना मला

अच्छा ती कितीपर्यंत येईल तरी तिथे एक हे सांगाल का तुम्ही मला अच्छा मला तरी पण म्हणजे माझा बजेटप्रमाणे मला सहा सातपर्यंत भेटली तरी चालेल मला एप्रिलमध्ये पाहिजे होती पंधरा एप्रिलपर्यंत ओके सर ठॅंक्यू ठँक्यू येतो मी मला लोकेशन पाठवा तुम्ही मी येतो

ओके सर ठीक आहे चालेल थॅंक्यू हां